मानसिक आरोग्य आणि एकूणच तंदुरुस्तीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आमच्या परिसरामध्ये क्रीडा क्षेत्र या दृष्टिकोनातून गार्डन्स आहेत बागबगीचे आहेत जिथे लोक जाऊन व्यायाम करू शकतात त्याचबरोबर मॉर्निंग वॉक आहे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन चांगल्या पद्धतीने लोकं व्यायाम करू शकतात अशा पद्धतीचे उपक्रम राबवलेले आहे